हॅलो मॅडम आम्हाला फुलवाले बोलता आहे का ऑर्डर घेणारे तर आम्हाला आमच्या इथं खंडोबाची पूजा होती त्यामुळे आम्हाला फुलं पाहिजे होते तर तरी म्हणजे समजा वीस तारखेला होती तर डेकोरेशन पण करायचं तुम्ही करून देता का

हो हो परिसराला पण पाहिजे मंदिराच्या बाहेरुन आणि मधून दोन्हीकडून पण आम्हाला बाहेर म्हणजे समजा खंडोबाला गुला फु गुलाबाचंच पाहिजे सगळं हार बाहेर कलरचे तुम्ही लावले तरी जमतात

बाहेरचं डेकोरेशन तुम्ही तुम कलरचे फुलं

बाहेरचं तुमच्या मनावर कलरफुल फुलं आणून करा म्हणलं तुम्ही लिस्ट आहे तुम्हाला आल्यावर देतो ना आणून मग त्या दिवशी बघा एक एकोणीस तारखेला या

तरी मोगरा झेंडू गुलाब कमळ कमळाचे तरी कमळाचे म्हणजे कुठं त्या मंदिराच्या पुढे थोडं पाण्यासारखं आहे तर ते टाकायचे होते ते

ठीक आहे ठीक आहे चालते